हां मी विशाखा बोलते मी स्विगीवरनं हरे रामा हरे कृष्णा या हॉटेलमधून जेवण ऑर्डर केलेलं पण तुमची डिलिव्हरी लेट झाल्यामुळे तो ऑर्डर मी कॅन्सल केला तर मी त्या त्याच्या रिफंडसाठी अप्लाय केलेलं पण अजून मला पैसे रिफंड नाही आले हां तर तुम्ही कसं रिफंड करू शकत नाही पण एक हजारची ऑर्डर आहे ती आता तुम्ही रिफंड कमी करू शक करून देऊ शकतात का म्हणजे दोनशे रुपये कमी करून मला रिफंड पैसे देऊ शकतात का तर ते तुम्हाला द्यायलाच लागेल पण ती एक हजारची ऑर्डर आहे हां तर तुम्हाला एवढं मी कट करायला देते आहे तर एक हजारची ऑर्डर मी एवढे पैसे कमी करून कधी घेत नाही आणि पुढच्या टाईमापासून लक्ष ठेवा की कधी लेट डिलेवरी करू नका लेट डिलेवरी केली ना तर तुमच्याकडून मी तुमच्याकडून काय पण ऑर्डर करणार नाही आणि दुसरा नंबर रेफर करणार नाही की हे खूप लेट त्यांच्याकडून सामान घ्या जेवण घ्या असं मी काय रेफर नाही करणार आता तुम्ही परत ऑर्डर केली तर तुम्ही कधीपर्यंत पाठवू शकता तर लवकरात लवकर पाठवा असं नाही करायचं पैसे पण किती घ्याल मग हां तुमच्यावर आमच्या डिपेंड आहे हा तर चालेल मी बघते मी विनंती करते की तुम्ही लवकरात लवकर मला ऑर्डर पोचवा खाणं जेवण पैसे पण पोचवा मला लवकर मी ते रिफंडसाठी पाठवलेलं ना ते मला लवकरात लवकर रिफंड भेटायला पाहिजे हां तर लवकरात लवकर रिफंड नाही भेटल्यानंतर मी दुसऱ्यांना पण सिर्जेस्ट नाही करणार की तुमच्याकडून जेवण घ्यायला पाहिजे म्हणत हं आता सॉरी बरून काय फायदा तुम्ही एवढं लेट केलं